साहिल मोबाईल शॉपवर कॉल ग लागला आहे का हां सर मला मोबाईल घ्यायचा होता जरा सांगताल का त्याच्याबद्दल माहिती फोनबद्दल सांगा सांगा दोनतीन फोनमध्ये चांगल्या फोनमध्ये माहिती

चालल हां

अजून कोणती कंप अजून सॅमसंग पण आहे का चालेल चालेल पण बजेट आहे चाळीसपर्यंत

ते आपण बजेटवर नंतर बोलू तुम्ही मला मॉडल सांगा ज रिअलमीचा कॅमेरा वगैरे चांगलाय नं रॅम किती आहे त्याचा ओप्पोचा कसा आहे सर

चालेल सर थँक्यू मला माहिती दिल्याबद्दल उद्या मी तुमच्या शॉपला व्हिजिट करतो ठीक तिकडं तिथं आल्यावर बोलू आपण अच्छा थँक्यू